जर आपल्याला परसबागेला कुंपण करायचं असेल तर त्यासाठी काही सामग्री आपल्या घरामध्ये असते आणि काही सामग्री आपल्याला विकत आणावी लागते जसं की आपल्याला जर घराला कुंपण क परसबागेला कुंपण करायचं असेल तर आपण ज्या घर बांधकामासाठी उरलेल्या विटा आहेत त्या विटांचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे आपण अशा काही लाकडांचा वापर करू शकतो जी लाकडांचा आपण उपयोग क उपयोग करत नाहीत तर ते लाकडं एकमेकांना जोडून आपण खिळे मार मारून तशा पद्धतीनं करू शकतो तसेच आपल्याकडे जर काही बांधकामात शिल्लक राहिलेली तार असेल तर त्या तारेचाही उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतो तशाच पद्धतीने ज्या काचेच्या बाटल्या आहेत त्या काचेच्या बाटल्या फोडून फोडूनसुद्धा आपण आपल्या परसबागेच्याकडेनी लावू शकतो तशाच पद्धतीने जर परसबागेला कुंपण करायचे असेल तर आपण काटेरी तार आणू शकतो व आपल्या बागेचं किंवा आपल्या परसबागेचं कुंपण करू शकतो